आमच्या गावात शिवनकाम चालते सोबत घरगुती व्यवसायात चक्की आहे तसेच जे काई शिवं लेडीजच्या मसाले हाएत शेवाळ्या विनने शेवाळ्या तयार करने किंवा कपडे शिवने अशा बऱ्याच प्रकारचे व्यवसाय आमच्या अन् गावात चालतात आनि सोबत दुसरे देखील मनजे त्यालाच काय मनाचं घरगुती कामाचेपन व्यवसाय चालवतात